हॅलो बोला हॅलो सर मी विजय कंपनीतून बोलून राहिलो तर मला तुमच्याकडे एक एक टूर काढायचा आहे हिल टेकडीला तर तुमच्याकडे टॅक्सी वगैरे भेटेल का टॅक्सीचा चार्ज सांगाल का काय आहे अच्छा सर्विस मिळेल का त्याचात चांगली अच्छा आणि त्या टॅक्सीमध्ये मग वाय फाय वगैरे आहे का ओके आणि अजून काही मदत मिळेल का त्याच्यामध्ये जसे गाणे वगैरे ऐकणे याच्यासाठी वगैरे

त्याचे म्हणजे चार्जेसमध्ये काही कमी वगैरे ना होऊ शकत का ओके रात्रीचे व म्हणजे रात्री वगैरे प्रवास करताना वगैरे काही अलग चार्ज राहते का म्हणजे समजा रात्री ओके ते कशा प्रकारे लागते बरं मी सांगतो सर तसा कॉल करतो थँक्यू सर थँक्यू